दोन हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार छप्पन्न हजार छप्पन्न पासष्ट हजार